मी दरवर्षी माझ्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये सहभागी होते माझ्या शाळेत माझ्या शाळेत दर जानेवारी महिन्यात माझे गॅदरिंग होते प्रत्येक वर्षी मी गॅदरिंगमध्ये भाग घेते प्रत्येक वर्षी वेगवेगळी गाणी असतात आम्हाला त्याचा त्याच्या त्या गाण्याच्या रिलेटेड स्टेप्स बसवतात आणि त्या स्टेप्स आम्ही दररोज फॉलो करतो दररोज प्रॅक्टिस करतो घरी येऊन डान्स करताना खूप खूप आनंद होतो इतक्या सुंदर स्टेप्स बसवतात आमचे डान्सचे मॅम किंवा सर जे कोणी असतील ते इतक्या ईझी आणि सुंदर स्टेप बसवतात जेणेकरून आम्हाला त्या पटकन याव्यात गेले पाच सहा वर्ष झाली मी म्हणजे दरवर्षी मी माझ्या डान्समध्ये शाळेच्या डान्समध्ये सहभाग होते गॅदरिंगवेळी आम्हाला डान्सचा आमचा ड्रेस दिला जातो मेकप कीट कधी कधी कधी दिलं जातं ड्रेसचं कीट दिलं जातं गॅदरिंगमध्ये आमचं गाणं खूप सुंदर असतं नेहमी गॅदरिंग म गॅ गॅदरिंगच्या आधी आमची खूप प्रॅक्टिस करून घेतलेली असते डान्सची कारण की प्रत्येक जणांना स्टेप्स येतील नाही येतील असं असतं पण प्रॅक्टिस केली की स्टेप्स पण पटकन येतात माझं गॅदरिंग खूप सुंदर असतं शाळेचं माझ्या गावात माझी एकच शाळा अशी आहे की ती इतकं सुंदर गॅदरिंग करते माझ्या गॅदरिंगमध्ये खूप मोठा स्टेज असतो त्याच्यामागे एक स्क्रीन असते आजूबाजूला त्याच्या दोन स्क्रीन असतात त्या त्या दोन स्क्रीनवर आम्ही डान्स करतो आहे ते आमच्या पालकांना दिसते लाईट्स असतात फोकस असतात आणि आणि बरंच काही असतं डान्स करताना खूप मजा येते तसेच थोडी भीती असते कारण की खूप लोकांसमोर असतात पण इतक्या लोकांसमोर डान्स करायचा हेही खूप मोठं चॅलेंज असतं त्यावेळी ते करताना खूप मजा येते डान्स करताना काहीतरी एक वेगळी मजा यावी म्हणून आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईट असतात किंवा स्टेजवर भरपूर वेगवेगळे डेकोरेशन केलेले असतात थीम असते आणि शाळेचं गॅदरिंग हे एक गॅदरिंग असतात ते अनुभवण्यासाठी आपण त्याचा भाग होणं खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येक शाळेत माझ्या शाळेसारखं गॅदरिंग होतं आहे असं नाहीच माझ्या शाळेचं गॅदरिंग खूप सुंदर असतं आम्हाला गॅदरिंगचा ड्रेसही देतात काय त्या ड्रेसवर काय घालायचे काय घालायचं नाही कसं आवरून यायचं हेही सांगतात